बाईक हा माझा फार आवडीचा विषय आहे मला बाईक चालवायला फार आवडते आणि त्याचप्रमाणे मला बाईकची काळजी घ्यायलाही खूप आवडते म्हणजे मला असं वाटतं की आपण बाईक हा रोजचा वापरण्यातला व म्हणजे रोजचा वापरण्यातली वस्तू आहे आपण रोज बाईक वापरतो रोज चालवतो बऱ्याच गोष्टींसाठी बाईकचा वापर करतो तर त्याचप्रमाणे आपण बाईकची काळजीही घेतली पाहिजे काळजी म्हणजे कसं आठवड्यातून एकदा तरी तुम्ही व्यवस्थित चेक करायला पाहिजे बाईकचे ब्रेक्स बरोबर आहेत की नाही बाईकच्या टायर्समध्ये हवा व्यवस्थित भरलेली आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे कारण आपण जेव्हा बाईक बाहेर काढतो रस्त्याने चालवायला आणि एकदम जर आपल्याला वाटलं की अरे नाही बाईकचे ब्रेक्स हे लूज आहेत तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जावं लागतं जसं की या गोष्टीमुळे एक्सीडेंटसही होतात आणि ते खूप चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाईक चालवणे हे कंटाळवाणे वाटते कधी कधी जेव्हा दूरचा प्रवास असला तेव्हा बाईक चालवायला मला फार कंटाळा येतो पण जर दोघं असल्याने आणि दोघेही बाईक चालवणारे असले तर तेवढं म्हणजे जर दुसरा पार्टनरलाही बाईक चालवता येत असली तर आपण त्याला म्हणू शकतो की अरे बाबा माझे हेल्प कर बाईक चालवायला काही वेळ मी चालवते काही वेळ तू चालव असं करत करत आपण चालवू शकतो तो प्रवास पुढे जाऊ शकतो पण जर एकाच व्यक्तीला म्हटलं की तुला तीन चार तास बाईक चालवणं आहे तर ते फार जड जातं आणि बाईक चालवताना उत्साहासोबतच आपण जागरूकही राहायला पाहिजे कारण आपण कितीही व्यवस्थित बाईक चालवत असलो तरी समोरचा व्यक्ती कशी चालवतो कसं कोणत्या प्रमाणात त्याचा वेग किती असतो बाईकचा ते फार महत्त्वाचं आहे आण पण व्यवस्थित चालवत असतो आपण जागरूक असतो पण समोरचा व्यक्ती जर नसला आणि ह्या याने काय होते आणि दुर्घटना होतात एक्सीडेंटस् होतात त्याच्यामुळे आपण बाईक चालवण्याबरोबरच जागरूकही राहायला पाहिजे तेवढेच उत्साही राहायला पाहिजे म्हणा कारण की बाईक चालवण्यात जेवढा उत्साह असतो तेवढाच आपला प्रवास हा लवकर संपतो लवकर म्हणजे लवकर आपण आपल्या मार्गाला पोहोचतो त्याच्यामुळे कधी कधी वाटते कंटाळवाणा जेव्हा प्रवास लांबचा असलो पण जर सोबत एखादा पार्टनर असला गाडी चालवणारा तर तेवढंच म्हणजे मजाही येते